खरंतर देशामध्ये जी की रुग्णालयं उपलब्ध आहेत किंवा ज्या काही वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत तर त्या शासकीय पातळीवर जे सगळी कामं चालतात तर त्यासाठी त्या योग्यच आहेत म्हणजे अगदी गरीबातल्या गरीब माणसापर्यंत सेवा उपलब्ध आहेत अगदी गाव पातळीवर सुद्धा स्थानिक ज्या काही संस्था असतात तर त्यांची रुग्णालय आहेत म्हणजे ग्राम रुग्णालयं ज्याला आपण म्हणतो तर तशी आहेत मोठ्या शहरातनं मात्र हे थोडंसं चित्र वेगळं दिसतं कारण मोठ्या शहरामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स जी आहेत तर त्याची प्रचंड वाढ झालेली आहे आणि तिथला एकूणच खर्च किंवा तिथलं राहणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महाग असतात आणि खरं सांगायचं तर ज्या सेवा वैद्यकीय सेवा शासनाच्या मार्फत पुरवल्या जातात किंवा शासकीय अखत्यारीत येणारी जी काही हॉस्पिटल्स आहेत तर तिथं गलिच्छपणा गलथानपणा इतका असतो की तिथं जाणं आपल्याला नको वाटतं किंबहुना कुणीही सर्वसामान्य माणूस तिथं जाऊन बरं होण्यापेक्षा आजारी जास्त पडेल का काय असं वाटतं ये अगदी उदाहरणच जर का द्यायचं झालं तर एखादं ग्राम रुग्णालय असतं तर त्या ठिकाणी एकतर औषधांची कमतरता असू शकते बरेचदा कारण सगळीच औषधं तिथं लागतातच असं नाही आणि म्हणून कदाचित ती कमतरता असू शकेल आपण हे मान्य करू शकतो पण मोठ्या मोठ्या शहरातनं असलेली जी काही सरकारी रुग्णालयं आहेत तर या सरकारी रुग्णालयांच्या मध्ये सोईसुविधा सरकार जरी देत असलं तरीसुद्धा त्या वापरण्याची किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीनं करावं अशी भावनाच कदाचित या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जे सरकारी सेवेत आहेत त्यांच्या मनात आहे का नाही याबद्दल खरंतर थोडीशी शंका उपलब्ध होऊ शकते शंका येऊ शकते याचं कारण म्हणजे की कुठल्याही शासकीय दवाखान्यात गेल्यानंतर एक अतिशय गलिच्छपणा तिथं बघायला मिळतो संडास बाथरूम्सची अवस्था अतिशय गलिच्छ घाण आणि ज्याला आपण म्हणू शकू की म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही इतकी घाण असते अर्थात त्यासाठी तितकेच जबाबदार नागरिकसुद्धा आहेत पण त्याचबरोबर इतकं सगळं जर का शासन करतं आहे तर शासनानं दोन तीन चार पाच असे काहीतरी शिफ्टमध्ये कर्मचारी जर का तिथं उपलब्ध करून दिले की जे ह्या सगळ्याची स्वच्छता राखतील आणि जे कोणी घाण करणार आहेत तर त्यांच्यासाठी दंड आकारला जाईल किंवा त्यांच्या सोईसुविधा तिथनं तातडीनं थांबवल्या जातील अशा काही गोष्टी कठोरपणे पावलं जर का उचलली तर निश्चितच चांगलं होऊ शकतं आता कोविड महामारीतला जो काही अनुभव आहे तर त्याबाबतीत निश्चित सांगावंसं वाटतं की सरकारनं अतिशय खूप चांगलं काम केलं आहे देश पातळीवरचं हे काम आणि सोपी गोष्ट नाही आहे की एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस कोटी लोकांच्या पर्यंत ही सुविधा पोहचवणं आणि याबद्दल मात्र या देशाच्या नेतृत्वाला सलामच केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कोविड काळामध्ये सुद्धा लोकांनी आता इथं फरक हा लक्षात येतो की जेव्हा लोकांना स्वतःवर येतं त्यावेळेला लोकं स्वतःची काळजी खूप चांगली घेतात आता कोविड काळामध्ये सगळ्यांना सांगत होते की हात सॅनिटाईज करा मास्क लावा सगळ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे हे सगळं काम केलं आणि त्यामुळं ही साथ सगळी आटोक्यात राहू शकली पण हीच लोकं जेव्हा ग्रामीण सरकारी रुग्णालयात जातात तेव्हा मात्र ते मास्क वापरत नाहीत ना हात सॅनिटाईज करतात हातपाय स्वच्छ धुतात हातातले कपडे किंवा अगदी नाक शिंकरणं थुंकणं या गोष्टी सर्रास ज्या चालतात जे कोविड काळामध्ये त्यांनी पाळलेलं होतं ते नेहमीच का नाही पाळू शकत याबद्दल मात्र शंका उपस्थित होते आता आमच्या भागामध्ये काय आरोग्यसेवा चांगली मिळायला पाहिजे तर हाच बेसिक प्रश्न आहे की जी सुविधा सर्वसामान्य लोकांना सहज उपलब्ध होऊ शकते ती म्हणजे सरकारी अस्पताल किंवा सरकारी इस्पितळं आणि ती जेवढ्या मोठ्या प्रमाणात येतील त्याचा आयसोलेटेड ती जेवढी असतील तेवढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमी खर्चामध्ये ही सेवा रुग्णसेवा किंवा रुग्णांच्या पर्यंत औषध पुरवणं जे काही आहे तर हे लोकांपर्यंत जाऊ शकतं एक गोष्ट खूप चांगली आहे की सरकारी हॉस्पिटल्समधनं अतिशय उत्तम डॉक्टर्स येत असतात खूप चांगल्या आणि वेगवेगळ्या अवघड अशा शस्त्रक्रिया तिथं केल्या जातात आणि त्या अतिशय कमी खर्चामध्ये होत असतात पण हे सगळं करत असताना आयसोलेटेड प्रत्येक भागामध्ये जर का एक एक एक एक रुग्णालय जर का असेल तर मुख्य रुग्णालयावरचा भार कमी होईल आणि जितकं आयसोलेटेड असेल तितकी त्याची म्हणजे जितकं ते छोट्या भागापुरतं मर्यादित असेल तर तितकी त्याची सुविधा स्वच्छता आणि लोकांना दे देता येणारी सेवा या सगळ्या गोष्टी तिथं व्यवस्थित मेंटेन केल्या जातील तिथं परिपूर्ण त्या त्या एका रुग्णालयाला येऊ शकते